हॅलो हे बी एस एन एलचं ऑफिस आहे का मी अनिता देशमुख बोलते आहे माझा लँडलाइण णंबर बावीस बावीस बावीस आहे तुम्ही मला बिल न जमा केलेल्याची पाव मला मॅशेज पाठवला आहे पण मी येऊन स्वतः बिल भरलेलं आहे आणि माझ्याकडं पावती आहे त्यामुळे तुम्ही असे मला मॅशेज पाठवू शकत नाहीत आणि मी येऊन जर पावती तुम्हाला दाखवली तर तुम्हाला बिल मला वापस द्यावे लागेल माझा वेळ वाया जात आहे येण्याजाण्याचा खर्चही होत आहे